हॅलो

मस् हो अगं मस्त मी मजेत आहे तू काय म्हणते तू कशी आहेस हां हां हां अगं मी पण बिझीच होती सारखी हां त्यामुळे फोन करायला ना ह ना वेळच नाही भेटला काय कसं कशासाठी फोन केला काय कसं काय कामानिमित्त

हां हा बरं बरं हां हो जाऊया की आहे मला वेळ हां हो आहे आहे हो हां हां नाही ऑ हो हो हो ना हो ना हो ना ह मग आपण ऑनलाईनच बुकिंग करू ऑनलाईनच बुकिंग करून टाकू हां हां हां नाही हां जाऊ दे जाऊया जाऊया हो हो हो बुकिंगचं मी हे बघते काय ते बुकिंग हां बरं बरं हो हो हो मी तसं हो क तशीच ॲरेंज करते आणि बघते काय ते हो आपण प्लॅनिंग करू बोलूया किंवा नाही आपण दोघी आहोत आपण जाऊया कसं जायचं रिक्षानी जाऊ कसं करायचं तूझं काय म्हणणं आहे हां मी आधी बुकिंग करते मग मी तुला सांगते काय कसं आहे ते मग आप हां हां बरं होय हो हां नाई हा ती पण भेटली पाहिजे अगं ती पण आजकाल उशीर झाला की परत प्रॉब्लेम होतात ओलाचे याचे हां हां हां नाही नाही मा हां हो ते तर आहेच नाही ते तर मी करतेच हा आत्ता सध्या तरी मी नाही गेली सध्यामध्ये एकदा फक्त ते प्रशांत दामल्यांचंच बघितलं होतं ते बघितलं हां बाकी तर आता सध्या मला वेळ नसल्यामुळे कुठे जाताच नाही येत आहे मला त्यामुळे बघणं हं नाटकं पण बघणं नाही झालं काहीच नाही सध्या घरी हां हां आता हां तर तेच तेच तर जाऊ जाऊया नक्कीच हो हो हो हो हो हो हो मी ब लगेच बघेन आणि लगेच तुला सगळं सांगते तसं काय कसं बुकिंग झालं मग तुला कळवते ते की हं कसं हां हां हां हां बाकी काय म्हणते कशी आहेस काय मुलं मुली काय म्हणतात मजेत हां हां ते हो हो आता आता कसं आहे जबाबदाऱ्या हे झाल्यामुळे आता आपण रिलॅक्स आहोत थोड्या त्यामुळे हां त्यामुळे ते भेटुया हो हो हो हो हो चालेल मी तुला सांगते सांगते सांगते सांगते मी तुला हां कळवते कळवते ओक ओके अच्छा बाय